रुपाली मॅडम बोलत आहेत का हॅलो हो आम्हाला टुरिस्ट कंपनीने तुमचा नंबर दिलेला होता मॅडम आम्हाला धाराशिवमध्ये यायचं आहे पर्यटनासाठी तर आपल्याला काय काय तिथे पर्यटनासाठी स्थळं उपलब्ध आहेत थोडी माहिती मिळेल का अच्छा ओके

अच्छा ओके

कुठे प्रॉपर धाराशिवमध्ये ही उद्यानं आहेत का बरं बरं

पण मॅडम नळदुर्गला नळदुर्गच्या किल्ल्याला आत्ता भेट देणं की आणखी एक दोन महिन्यानी दे दे देता येईल कारण तिथे जर पाणी असेल तरच तिथे चांगलं आहे असं म्हणतात बघण्यासारखं अच्छा ओके हां हां हां

म्हणजे आत्ताचा राईट टाईम नाही आहे म्हणायचं आत्ता नको आहे यायला तिकडं ओके ओके

ओके ओके हो नक्की नक्की आणि प्रॉपर धाराश हा धाराशिवमध्ये प्रॉपर काय आहे अच्छा ओके ओके ओके हां हां अच्छा ओके ओके ओके

हां ओके ओके नक्की नक्की आवडेल आम्हाला तुमच्या इथे भेट द्यायला आणि मॅडम तेरमध्ये आणखी काय आहे बघण्यासारखं म्हणजे राहते रामलिंगअप्पा हां काकांचं मंदिर हो हो रामलिंग ओके ओके हां अच्छा अच्छा म्हणजे जुन्या प्राचीन काळातले का ओके ओके ओके ओके ओके थँक्यू